खरं तर मला पु ल देशपांडे यांचं सगळंच लेखन आवडतं पण त्यातील त्यांची पुस्तकं विनोदी पुस्तकं जी आहेत उदाहरणार्थ व्यक्ती आणि वल्ली त्यानंतर असामी असामी खिल्ली हसवणूक या सगळ्या म्हणजे मालिका या सगळ्या पुस्तकांची जी मालिका आहे ती मला प्रचंड आवडते कारण त्याच्यामधील विनोद हा नुसता विनोद नसून त्याला अशी सत्याची किंवा दुःखाची अशी झालर असते आणि ते पुस्तक वाचताना आपण अंतर्मुख होतो प्रत्येक व्यक्ती व विषयी वाचत असताना त्याची सत्यता आपल्याला पटत जाते आणि त्यामुळे ही पुस्तकं केवळ मनोरंजन नसून त्यातून आपल्याला खूप मोठा संदर्भ खूप मोठा जीवनाचा अर्थ कळत जातो आणि म्हणून मला ही मालिका आवडते आणि त्यासाठी ही पुस्तकं मी खरोखरच म्हणजे अगदी दहा ते पंधरा वेळा वाचली असेन आत्तापर्यंत